जर भारतातील राज्यात फिरायला जायचं असेल तर मसुरी आहे तिथे हरिद्वार आणि मंदिर आहे आणि तीन चार दिवसांत तुम्ही चांगल्या प्रकारे फिरू शकता वृंदावन आहे तिथे कृष्णांचा जन्म झाला होता आणि तीर्थस्थळ आहे काही मंदिर आहे आणि आग्रा आहे आग्र्याला तुम्ही दोन तीन दिवस आराम करू शकता सुंदर असं पांढऱ्या कलरचं मंदिरासारखं असलेलं ताजमहाल आहे आणि तिथे खूप सगळे पर्यटक भेट देतात आणि नंतर गोवा आहे गोव्याला कु खूप सुंदर समुद्र आहे तिथे तुम्ही हॉटेल बुक करू शकता किंवा रूम बुक करून राहू शकता आणि खूप सुंदर असं मस्त म्हणजे पाण्याचं ठिकाण आहे आणि अतिशय शांत आणि मस्त एकदम मजा करण्यासारखं आहे हरिद्वार आहे हरिद्वारला पण खूप सगळे तीर्थस्थळं आणि मंदिर वगैरे आहे तर तुम्ही बघू शकता भारतामध्ये फिरण्यासाठी खूप सगळे ठिकाण आहे